माझे वडील व आजोबा बागकाम खूप छान करायचेत त्यांच्याकडूनच मी हे बागकाम करायला शिकले आमच्या घरी माहेरी माझे आजोबा आणि पप्पा आंब्याचे कलमं गुलाबाच्या झाडाची वेगवेगळ्या सगळ्या फळांची वेगवेगळ्या प्रकारचे रोपं तयार करून त्याच्यापासून कलम तयार करायचे त्या आधी छोट्या पिशवीत माती भरून त्यातल्या आंब्याची कोय रुजत घालून ते त्याला सावलीमध्ये शेड असं करून सावलीत छान कोंब आले की त्याला वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे आता आंबा म्हटलं तर हापूस बाटली आंबा लंगडा तोतापुरी असे वेगवेगळ्या मोठ्या झाडांचे फांद्या काढून ते त्याला कलम म्हणून बांधायचे आणि मग हळूहळू त्यांची छान निगा राखून त्याला मोठं करायचे आता ते जर झाड छोटं मोठं झालं की दुसरी मोठी पिशवी घ्यायची त्याच्यात ते छानपैकी शेणखत घालून माती पौष्टिक माती असेल ते छानपैकी भरून ते कलम परत थोडं मोठं होण्यासाठी मोठ्या पिशवीत लावायचे त्याचप्रमाणे आता गुलाब गुलाबाचं फुल झाडांचा आपल्याला गुलाब हवा असेल तर गुलाबाचं तर गावठी रोप घ्यायचं गुलाबाचं त्याच्यावरती थोट्यांची फांदी काट करून छोट्या छोट्या पिशवीमध्ये सावलीमध्ये त्याला लावून ठेवायचं त्याच्यामध्ये छान त्यांना कोंब आले रोज थोडं थोडं पाणी घालायचं जास्ती प्रमाणात घालायचं नाहीत कारण ते जास्ती प्रमाण त्याचं झालं पाण्याचं तर ते कुजून जातं मग ते थोडं थोडं पाणी घालून थोडं छान असं मोठ्ठं झालं की त्याला गाव कलम आता आपल्याला कुठल्या कलरचं गुलाब हवं आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मोठे गुलाबाची झाडं असतील कलमाची त्याच्या फांद्या घ्यायच्या त्याला ते कलम म्हणून बांधायचं त्याची छान निगा राखून मोठ्ठं करायचं मग ते परत मोठ्या पिशवीत लावायचं असं वेगवेगळ्या प्रकारची फुल झाडं फळांची झाडं त्याच्यापासून कलम असे तयार कलम तयार करून वडिलांनी अशी छोटीशी नर्सरी तयार केली होती तिथेच मी हे सगळं काम शिकले नंतर मी लग्न झाल्यावरती माझ्या इथून तिथे मला खूप अशी आवडच निर्माण झाली होती झाडांपासून तेच काम मी इकडे येऊन सुद्धा आता मी माझ्या आवारातसुद्धा खूप प्रकारची झाडं लावली आहेत जसं गुलाबाची झाडं लावली आहेत नारळ वेगवेगळ्या प्रकारचे नारळ येतात ते नारळ लावले आहेत आणि छोटीशी नर्सरी केली आहे आणि त्यातून मी माझ्या नर्सरीतनं झाडं विकून विकून मी मा मला पैसे मी थोडाफार पैसेचं हे कमवते त्याच्यातून माझं घर खर्च चालतो त्याच्यानंतर मी आता माझ्या मुलांनाही थोडं बागकाम करायला शिकवते आता बागकाम म्हणजे आता वेळेवर त्यांना पाणी घालायचं वेळेवर खत द्यायचं त्यांची फवारणी करायची वेळच्या वेळी ते कसं व्यवस्थित आपण जसं आमच्या मु आपल्या मुलांची काळजी घेतो तशी ती त्या रोपट्याची म्हणजे झाडा झाडांची काळजी घ्यायची की ते व्यवस्थित मोठं होतं आहे की नाही त्याला काय हवं आहे काय नको असेल आणि आजूबाजूला आपल्याला ऑक्सिजन मिळणार आहे म्हणजे तुळशीची झाडं हे ही खूप प्रमाणात चांगली असतात ते आपल्या घराच्या अगदी जवळपास लावं लागतात तर त्याच्याने पण आपल्या वातावरण फ्रेश राहाते त्याच्यातून आपल्याला ऑक्सिजन मिळतो अशीसुद्धा झाडं मी खूप प्रमाणात लावलेली आहेत आजूबाजूला अजून म्हणाल तर काजू काजूचं सुद्धा वेगवेगळे विलायती काजू म्हणून एक येतं महान काजू म्हणजे कलम म्हटलं तर ते रोपटं लावलं तर ते थोडे दिवस वर्ष दोन वर्षांनी आपल्याला त्याचा उत्पन्न मिळायला लागतं तर ती झाडं आपण पाऊस सुरू झाला की ती लावायची पावसाळा सुरू झाला की लावले की कसं ते जोर पकडतात त्यांना पाणी आपोआप मिळतं आपल्याला पाणी घालायला लागत नाही सतत उन्हाळ्यात लावलं की त्या उन्हाळ्यामुळे ती झाडं करपून जातात म्हणून पाऊस पडायला लागलं की ती झाडं लावायची असं हे मी सगळं माझ्या वडिलांकडून शिकले आणि तेच मी आता माझ्या इकडे सुरू ठेवलं आहे त्याच्यामुळे मला आणि ह्याच्यात खूप आनंद मिळतो खूप आनंद मिळतो